हॅलो तुम्ही मोबाईल शॉपवाले बोलत आहेत का माझ्या हातातून म्हणजे मोबाईल गलतीने ऑनलाईन झालेला आहे तो ॲपलचा मोबाईल आहे तर मला महागाचा झाला आहे तो मला वापस करायचा आहे ते चुकीने ऑर्डर झालेला आहे तर तुमच्या एका गिराय म्हणजे माणसाला पाठवून माझा ऑर्डर कॅन्सल करून तू मोबाईल घेऊन जा